मी न्यूजपेपरमध्ये आधी सकाळ वाचत होतो आता लोकमत वाचत आहे जे डिटेल्स आहेत ना ते लोकमतमध्ये फारच चांगले आहेत आणि एक वाटते की आपण एक पेपर वाचला आहे म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं राहते आहे सगळी माहिती राहत आहे जी माहिती पाहिजे आहे ती आपल्याला लोकमतमध्ये चांगली भेटते आहे तसं तर सकाळ बी खराब नाही पण आता चेंज केला आहे मी ती कसं वाटते आहे काही जणाला ज्याची त्याची अलग आपली आवड राहत आहे आता लोकमतमध्ये कसं मला चांगलं मी वाचत होतो सकाळी सकाळी या लोकमतचा पेपर येते आहे आपण ते वाचत राहतो तर लोकमतच्या पेपरमध्ये मला वाटते आहे काय तर तसं तर काय नसते आहे पण पण मी वाचायचं आपल्या मनासाठी एक शांती राहते आहे आणि वरून त्याच्यामध्ये आपली माहिती फार राहत आहे जी माहिती आपल्याला बाहेरून भेटत नाही ती पेपर सकाळी सकाळी पेपर वाचल्यावर ते गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि पॅक प्रॅक्टिस होऊन जात आहे की आपण वाचायल्या लिहायल्या त्याच्यामुळं आपली एक ताक द ते एक राहत आहे आपली आपल्यालाच एक पण वाचण्याचे स्कील्स वाढत राहतात जर आपण दररोज दररोज पेपर वाचले तर आपले वाचण्याचे स्कील्स वाढत आहेत सगळ्यात मोठी त्याच्या म्हणजे प्लस पॉईंट आहे जे आपली स्कील्स वाढतात त्याच्याने आपली एक स् सेकंड प्लस पॉईंट आहे की आपल्याला एक नॉलेज भेटते नॉलेज जे राहते का नॉलेज केव्हा कोणासाठी कमी द्यायसे नसते वरून आपण आपला जेवढे पेपर वासली का त्याच्यामध्ये एक नॉलेजच राहते असं नाही की त्याच्यामध्ये टाईम वेस्ट आहे ते एक नॉलेज आहे